आम्हाला एखाद्या गावाला जायचं होतं मग आम्ही गाडी बुक करायची होती मग आम्ही दोन दिवस अगोदर ओला कॅब बुक केली मग आम्हाला गावाला जाण्यासाठी गाडीवाल्याने फोन केला का तुमची तारीख कुठली सांगा मग आम्ही त्याला आठ तारीखला गाडी बुक केली आणि आम्ही सांगितलं त्याला दहा तारखेला आम्हाला ह्या गावाला जायचं आहे मग आम्ही दहा तारखेला गाडीची वाट बघत होतो गाडीवाला त्याच्या टाइम अनुसारच आला होता सहा वाजता पण आम्हालाच घरून निघताना वेळ होत होता गाडीवाला तरी नाही म्हणताम्हणता अर्धा एक तास वाट बघतबघत थांबला मग आम्ही निघालो पण आम्ही थोडंसं लेट झालो होतो मग गाडीवाल्याला किती थांबावं लागलं आमच्यामुळं गाडीवाल्याला त्रास झाला मग आम्ही प्रवासी हाय बा म्हणून आम्ही गावाला निघालो